मला असे वाटते की काळाबरोबर मराठी भाषेचा तितकासा विकास झालेला नाही आहे पण असं जरी म्हटले तरी इतकं म्हणायला नको की तशी भाषा मागे गेली आहे किंवा त्याची परागति झाली आहे पण मराठी भाषेत सध्या लोक जेव्हा मराठी भाषा बोलतात त्यामध्ये अशुद्धता जास्त वाढली आहे आणि प्रश्न हा उरतो की एक एक एका तरीने एका परिने जर असा विचार केला की भाषा स्वच्छ असायला हवी का त की हे गरजेचं आहे की भाषा स्वच्छ असायला हवी की हे गरजेचं आहे की आपण जे बोलण्याचा प्रयत्न करतो आहे ते समोरपर्यंत पोहोचत आहे की नाही पण आणि त ते एक द्वंद्व शेव नेहमीच असतं की बोलीभाषा आपण बोलत रहावी की जी स्वच्छ भाषा बोलणे गरजेचे आहे त्या दोघांपैकी गरजेचे कुठले आहे ह्या या दोघांचे जे कॉन्फ्लिक्ट जे द्वंद चालू असतं ते सध्या सध्यासुद्धा चालू आहे मला असे वाटते की मराठी भाषेत इतर भाषांचा मुख्यतः मुंबईसारख्या शहरामध्ये इतर भाषांचा सुद्धा काही एका का काही समावेश झालेला आहे आणि मुख्यतः त्या भाषा म्हणजे हिंदी आणि इंग्रजी कारण आता इव शाळेत सुद्धा जे मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणायला हवं ते ते इंग्रजीत असल्या कारणाने सध्या मराठी भाषा फक्त बोलीभाषा म्हणून उरलेली आहे आणि मराठी भाषा बोलणारे किंवा मराठी ज्या भा भा भा भाषा ज्यांची मातृभाषा आहे ते घरी बोलत असतील किंवा आपापसात बोलतात आणि मग पण बाहेर घराबाहेर पडल्यानंतर शहरात जेव्हा आपण जातो तेव्हा त्या भाषा फक्त ती भाषा आपण त्या त्याच लोकांशी बोलतो जिथे आपल्याला माहिती आहे माहीत आहे की ही लोक मराठी बोलतात मुंबईत आपण जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा इतरांशी आपण मुख्यतः हिंदीच बोलायचा प्रयत्न करतो आणि त्या कारणाने मला असं वाटतं की भाषेची तस भा भाषेचा तसा विकास झालेला नाही आहे पण असं म्हटलं तरी काही लोक आहेत जे भाषेला भाषेचं जतन करत आहेत जपत आहेत आणि खूप प्रयत्न करत आहेत की भाषा जगावी आणि आणि टिकावी आणि लोकांनी त्या भाषेला आप् आपलं प्रेम द्यावं आणि त्या भाषेत जास्तीत जास्त बोलावं